हॅलो हॅलो हा बोल बोल बोल हा चालेल की चालेल चालेल आणि सिनियर सिटिजन पण आहेत त्यांनाही जरा उपयोगी येईल हो बरोबर आहे हा

हो आधी ते करायला पाहिजे ना तर त्यात एकदम ना कसला त्रास म्हणलं की ते आणि पंचाईत व्हायची काहीतरी नको नको हा बरोबर आहे

जरा थोडंसं चा त्यांच्या जान येईल जान थोडक्यात

सांगूया की चालेल चालेल आणि त्याच्यात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे त्यात त्याला काही फीज वगैरे काय असतील का ते विचारावं लागेल आपल्याला हा म्हणजे मग ते आपल्या याच्यात नसते आपण हे करून आपण द्यायचं सोसाय सोसायटीनी द्यायचं किती द्यायचं काय द्यायचं ते आपल्याला सगळं ठरवून घ्यावं लागेल

म्हणतील म्हणतील काय प्रश्न येणार नाही चालेल की

हा हा हा चालेल चालेल फक्त आता सु सुट्टीच्या दिवशी आपल्याला करावं लागेल म्हणजे सगळ्यांना अवेलेबल ॲवेलेबल अवेलेबल होतील सगळे मतलब हा आणि मग त्या ग ते शिक मग ते शिकवणारे त्यांच्याशी एकदा बोलायला लागेल त्यांना वेळ केव्हा आहे आपल्याला केव्हा आहे हे बघून हा हे बघून ठरवू ठरवून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला ते हे चालू ठेवा मग ते केव्हा करायचं ते हे करून सांगावं लागेल त्यांना तेही सांगूया की बुवा हे तुम्ही ते पण समजून सांगा लोकांना हे क्लास पुरतंच करू नका क्लास झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सुद्धा योगा असं कंटिन्यू करा म्हणजे त्याचे काय फायदे होतील ते पण सांगा तर तसं काय जर तुमच्याकडं काय जर स्लाईड्स असतील तर त्या दाखवा कुणाचा अनुभव असतील ते पण सांगा आता म्हणजे लोकांना उपयोगी येईल ह्या दृष्टीने आपण ते हे करून बघूया आ चालेल चालेल चालेल ओके ओके ओके ओके ओके ओके ओ येस ओके ओके भेटून सर चालेल चालेल ओके